भाज्यांसाठी आम्ही सहसा त्या त्या सीजनमध्ये जी भाजी असते त्या भाज्यांच्या बिया वेगळ्या करून त्या उन्हात वाळवून ठेवतो शक्यतो पालेभाज्या असतील तर त्याच्या बिया आम्ही मिळाल्या तर घरी करतो नाहीतर दुकानातून विकत आणतो तसंच फळभाज्या असतात फळभाज्यांमधले फळं जर फळांमध्ये अख्खी बी निघाली पूर्ण बी निघाली तर म पूर्ण पिकलेल्या फळातली पूर्ण बी ही आम्ही साठवून ठेव तो आणि मग त्या साठवून ठेवलेल्या त्या त्या सीजनमधल्या ज्या त्या सीझनमध्ये येणारी जी भाजी असेल किंवा जी फळ झाडं असतील तर ती आम्ही त्या त्या सीजनमध्ये लावतो आणि ती लावताना आम्ही सुरुवातीला ती ब त्या बिया कुंडीमध्ये ठेवतो कुंडीमधले रोप साधारणपणे एक वीतभर झालं की मग ते काढून मग बाजूला वेगवेगळे करून लावले जातात अशा प्रकारे आम्ही बियाणे आणि रोपे तयार करतो